हॅलो दातार फूड्स का हां मी सीमा पोंक्षे बोलते आहे काल मी तुम्हाला फोन केला होता मला पंचवीस पुरणपोळ्या हव्या आहेत म्हणून तर अजून थोडा बदल करायचा होता चालेल का हो उद्याच पाहिजेत पण आम्हाला ना पंचपक्वान्नं हवे आहेत म्हणजे मला त्याच्याबरोबर श्रीखंड बासुंदी गुलाबजाम आणि जिलेबी असं पाहिजे आहे अहो उद्या दुपारपर्यंत पाहिजे आत्ता लगेच नको आहे नाही नाही तुम्ही ते सगळं घरीच बनवा बाहेरचं वगैरे काही आणून देऊ नका कारण बाहेरचं काय आम्ही पण जाऊन आणू शकतो ना हां हां हो तुमच्या हातच्या चवीचंच आम्हाला पाहिजे आहे मागच्या वेळेला आम्ही ते टेस्ट केलेलं आहे चव आम्हाला खूप आवडली होती त्यामुळे तुम्ही करणार असाल तरच आम्हाला पाहिजे नाही तर मग आम्ही बाहेरून आणूच हां चालेल चालेल हो श्रीखंड एक किलो पाठवा बासुंदी पण एक किलो पाठवा गुलाबजाम अर्धा किलो पुरे आहेत आणि जिलेबी जिलेबी अर्धा किलो पाठवा हां हो हो आणि बाकीचा जो मेनू आहे तो सगळा आहे तसाच राहू दे आणि हो मला त्याच्याबरोबर कटाची आमटी करून द्याल का पुरणपोळीबरोबर हां उत्तम उत्तम हो हो हां परत एकदा सांगू का सगळं पंचवीस पुरणपोळ्या एक किलो श्रीखंड एक किलो बासुंदी अर्धा किलो गुलाबजाम आणि अर्धा किलो जिलेबी हां आणि कटाची आमटी ओके ही ऑर्डर पक्की आहे हो हो सगळं एकदम दिलंत तरी चालेल डबे तुमचे आम्ही नंतर देऊ ना परत काही प्र प्रश्न नाही आणून देऊ हो हो चालेल हां धन्यवाद